हॅलो हॅलो मॅ मला बँकमध्ये ब बोलत आहे का तर मी विचारत होती का म्हणजे लोन वगैरे भेटेल का मला जसं बिजनेस लोन पाहिजे होती तर आता मी बाहेर ब बाहेरगावाहून आली आहे महाराष्ट्रामध्ये तर मला बिजनेस ओपन करायचं होतं त्याबद्दल मला लोन पाहिजे होती मला दोन अडीचपर्यंत पाहिजे होती हां बिजनेस मला आता ओपन करायचं आहे ब्युटी पार्लर ओपन करायची आहे मला आणि आं माझ्याकडे कागदपत्र आहे आणि आधार कार्ड वगैरे काय काय लागतील तुम्हाला गुमास्ता मी बनवून घेईन आय टी आर कं आहे माझ्याकडे दोन वर्षाचं आधार कार्ड पेन कार्ड बी आहे आणि त्या लिंक बी आहे तर चालेल ना जागा मी जागा आहे माझ्याकडे त्याबद्दल मी तुम्हाला का का पाहिजे हां तर सेटप तेवढी नाही केलेली आहे पण करीन आता गॅरेंटर वगैरेचं गॅरेंटर वगैरे बघते मी आता भेटते का कसं काय म्हणजे कसं ते गॅरेंटर पाहिजे तुम्हाला ठीक आहे ना भेटून जाईल दोन गॅरेंटर भे भेटून जाईल ठीक आहे ना भेटून जाईल तर मी डाकुमेंट

बरं ठीक आहे ना भेटून जाईल ना सॅलरी स्लिप तर भेटून जाईल मला आणि गॅरेंटर भेटून जाईल तर मी मग मी उद्याला येते बरं ठीक आहे ठीक आहे थँक्यू मॅडम